हां सर बोला हो हो हो

अच्छा अच्छा आम्हाला इथून आम्हाला पहिले कडमला जायचं आहे मग आम्हाला माऊरला जायचं होतं मग आम्हाला इथून नांदेड नांदेडवरून मग तुळजाभवानी जायचं होतं तुळजाभवानीवरून आम्हाला इथं जायचं अक्कलकोट गांगापूर आणि असे आम्हाला कोल्हापूर पंढरपूर करून आम्हाला असा वापस यायचं होतं पंधरा वी आठ एक दिवसात ठीक आहे ना सर ठीक आहे हां हां हां हां हां ठीक आहे पेमेट यू पी आय हां हां हो अच्छा ठीक

ठीक आहे ना पण हो हो आम्ही आम्ही पेमेंट तर करीन आम्ही पूरं पण आम्हाला गाडी पॉश लागेल आणि गाडीत ड्रायवर चांगला लागेल आणि तुमचं ड्रायवर आम्हाला असा पाहिजे की त्याला म्हणजे आम्हाला कुठंतरी जेवण करायचं असेल तर तिथं आम्ही न सांगता त्यानं बरोबर आमीश् म्हटलं की आम्हाला भूक लागली तर तो हां हां अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा हां हां हां हां हां हां अच्छा

ठीक आहे ना

ठीक आहे ना आणि आम्ही जसं आता मागे तुमची गाडी घेऊन गेलो होतो जो आम्हाला मागे ड्रायवर भेटला ता तो ड्रायवर भेटेल का आम्हाला जसे त्यांनी खूप गाईट केलं होतं मागच्या वेळला तर आम्हाला हां हां हां तो ड्रायवर खूप छान होता आणि आम्हाला कसं तो गाईट करताना कसं आम्हाला वाटे की आमचा फॅमिली मेंबर आहे आमच्यासोबत बा तर तो ड्रायवर खूप छान होता हां हां हां

हां हां पहिल्या पहिला पेमेंड पंधरा पंधरा टक्के करायचा आहे ना आज हां हां हां हां हां त्याच्या बात मग मी पूरं पेमेंट आता मला इथून मला आता पंचवीस तारखेला जाता पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला जायचं आहे तर आपल्याला सकाळीच निघायला लागंन ना तर आपल्याला पेमेंट मग छाजी म्हणजे पंचवीसला तर जायचं तर चोवीसला पेमेंट करायचं पुढं तुमचं की पंधरालाच देऊन द्यायचं पुढं

ठीक आहे ना ठीक आहे सर ओक्के ओक्के ठीक आहे सर हां ओके हां सर कॉम्पम मी आता तुम्हाला यूपीआयद्वारे तुमचा नंबर ह्याच आहे ना सर हां हां ठीक आहे ना तर मी तुम्हाला ह्या नंबरवर मी पैसे पाठवतो आणि कम्फॉम करून टाका तुम्ही ठीक आहे सर ठीक आहे ठेवतो सर हां धन्यवाद